उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील मुख्य सांस्कृतिक प फरक खालीलप्रमाणे आहेत तर भारतात प्रामुख्याने हिंदी ही भाषा जास्त प्रमाणात बोलली जाते तर दक्षिण भारतात इंग्रजी ही भाषा जास्त प्रमाणात बोलली जाते उत्तर भारतातील खाद्यपदार्थ जसं की पॅटीस वडापाव वगैरे आहेत तर दक्षिण भारतात वरणभात भात मासे अशा अशा प्रकारचे खाद्यपदार्थ खाल्ले जाते उत्तर भारतात गरमी कमी प्रमाणात असल्यामुळे तेथील पोशाख हा हवामानानुसार असतो उत्तर भारतात पूर्णपणे झाकलेले कपडे घातले जातात तर दक्षिण भारतात गरमीचं प्रमाण जरा जास्त असल्यामुळे दक्षिण भारतातील लोक लुंगी वगैरे घालतात उत्तर भारतातील हवामान अतिशय थंड असते उत्तर भारतात काश्मीरकडच्या साईडला हिमालय असल्यामुळे तेथील हवामान बऱ्यापैकी थंड प्रमाणात असते तर दक्षिण भारतातील हवामान हे अतिउष्ण असतं हा दक्षिण भारताचा भाग हा उष्णकटिबंधीय या भागामध्ये येतो उत्तर भारत उत्तर भारतातील राजकारण तेथील राजकारण उत्तर भारतात उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने दिल्ली हरियाणा जम्मू काश्मीर राजस्थान मध्य प्रदेश पंजाब हरियाणा बंगाल सिक्कीम वगैरे येतात त्यामुळे तेथे दिल्ली प्रामुख्याने भारताची राजधानी असणारी दिल्ली हे उत्तर भारतात आहे त्यामुळे तेथे बऱ्यापैकी राजकीय सूत्रे ही दिल्लीमधून हललेली जातात त्यामुळे उत्तर भारतातील राजकारण हे अतिशय रोचक असते तर दक्षिण भारतात दक्षिण भारतात महाराष्ट्राचा काहीसा भाग कर्नाटक गोवा केरळ तमीळनाडू पश्चिम बंगाल वगैरे येते आणि दक्षिण भारतातील दक्षिण भारतात अतिशय जास्त प्रमाणात राजकारण नसते साक्षरतेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर उत्तर भारतात साक्षरता ही जास्त प्रमाणात असते उत्तर भारतात बऱ्यापैकी लोकं हे सुशिक्षित आहेत तर दक्षिण भारतात दक्षिण भारतात अशा जास्त सोयीसुविधा नसल्यामुळे तेथील लोक लोक साक्षरतेचं प्रमाण अतिशय कमी आहे भौगोलिक बाबतीत जर बोलायचं झालं तर उत्तर भारताकडे गंगा नदी हिमाचल पर्वत मैदानी मैदानी प्रदेश वगैरे जास्त प्रमाणात आहे तर दक्षिण भागात पठारी भाग आहे कृष्णा नदी जी महाराष्ट्रातून खाली दक्षिण भारताकडे जाते आनि बऱ्यापैकी नद्या हे दक्षिण भारतातच आहेत दक्षिण भारतातील भाग पठारी आहे त्यामुळे दक्षिण भारतात लोकसंख्यासुद्धा अतिशय कमी विरळ प्रमाणात आढळते तर उत्तर भारतात मैदानी प्रदेश असल्यामुळे तिथे लोकसंख्य जरा जास्त प्रमाणात आढळते उत्तर भारतात प्रामुख्याने मराठी हिंदी इंग्रजी राजस्थानी पंजाबी भाषा बोलली जाते तर दक्षिण भारतात प्रामुख्याने कर्नाटकी तमीळ तेलगू आणि इंग्रजी ह्या भाषेचा वापर जरा जास्त प्रमाणात होतो तसेच दक्षिण भारतात बंगाली भाषा ही बोलली जाते साक्षरताचं प्रमान द उत्तर भारतात जरा जास्त असते तर दक्षिण भारतात साक्षरतेचं प्रमान अतिशय कमी आहे दक्षिण भारतात केरळ हे सोडलं की बाकी भागात साक्षरतेचं प्रमाण कमी आहे जर लिंगगुणोत्तराच्या बाबतीत बोलायचं झालं तर केरळ हे भारतातील सर्वात जास्त लिंगगुणोत्तर असणारा देश राज्य आहे